महाराष्ट्रात सांस्कृतिक समारंभ किंवा उत्सव अनुभवावेत म्हणजे ही फार फार चांगलं प्रश्न आहे हे अनुभवत म्हणजे की महाराष्ट्रात जर म्हटला तर गणपती गणपती उत्सव गणेशोत्सव दसरा दुर्गामाता दसऱ्यादिवशी किंवा दिवाळी हे महाराष्ट्रात फार बघण्यासारखं व अनुभव घेण्यासारखं अनभुव आहे मी वैयक्तिक मला आता या श्रावण हे ही हे जी महिना श्रावण महिना चालू झाला की एक एक एकेक एकेक सीजन चालू होते एक एक उत्सव चालू होत्या आता प परवा मध्ये एक नागपंचमी झाली परवा नागपंचमीत काय काय खेळ खेळले जातात झोपाळा खेळला जातो किंवा नागाची पूजा केल्या जाते हे फार कौतुकास्पद फार बघण्यासारखं आहे की हे महाराष्ट्रातच बघण्यासारखं आहे किंवा ही बाकी इतर कुठं मग म्हणजे मग बघायला किंवा असं मिळतच नाही नागपंचमी झाली आता दुसरा येणारा सण आहेत गणपती उत्सव गणेश गणेश उत्सव तर अकरा दिवस अकरा दिवस तर आम्ही असे उत्सव मनवतो की एक एक दिवशी एक एक उत्सव एकेकांच्या घरात एक एक प्रसाद हे सगळं वाटलं जातं एक एक न किंवा एक एक मंडळ मंडळची पोरं फार उत्सवाने मंडळाची पोरं गणपती आन्ना आणण्यापासून सुरुवात झाल्यापासून गणपती बसण्यापासून इव्हन छोटी छोटी पोरं छोटी छोटी पोरांची जी आवड जी उत्सव बघतो आपण की की मग पोरं पोरं उत्सवाने उत्सवाने फार गणपती उत्सव मनवतात इव्हन गणपती उत्सव गणपती बसल्या बसवून ते अकराव्या दिवशीपर्यंत अकराव्या दिवशीपर्यंत उत्सव साजरा करतात लोकं ते बघण्यासारखं असतं किंवा एक एक मंडळाची एक एक प्रतिकृती किंवा एक एक सोंगी हे जे दाखवतात ते फार बघण्यासारखं असतं आहे इवन आपलं गणपतीत प्रत्येक छोटे छोटे मंडळाची लोकं आरतीला बोलवणे प्रत्येक दिवशी आरतीला बोलणे सात दिवस तीन दिवस पाच दिवस अकरा दिवस नऊ दिवस हे जे हे जे न प्रत्येक प्रत्येक न प्रत्येक दिवशी प्रत्येक लोकांचे एक एक प्रसाद ते बघण्यासारखं असतं आहे किंवा अकरा दिवस अकरा दिवस जे उत्सव जे मनवतात ब अकरा दिवस जे इत्स जे साजरा करतात ते खूप खूप खूप बघण्यासारखं आहे किंवा किंवा जे आपण जे जे आपण बघतो आहे य अकरा दिवस अकरा दिवसात झाल्यानंतर त्यानंतर ओके गणपती उत्सव गणपती उत्सव अकरा दिवसात साजरा झाल्यावर चालू होते आपले दसरा दसऱ्या दिवशी पण दसऱ्या दिवशी हे पण खूप बघण्यासारखं किंवा प्रत्येक कॉलनी प्रत्येक कॉलनीमध्ये तुमचं दांडिया खेळ वगैरे खेळण्यासाठी लोकं किंवा पोरं पोरी जमलेलं असतात दांडिया खेळण्यासाठी फार उत्सवाने हे दांडिया खेळलं जातं हे पण महाराष्ट्रात इव्हन महाराष्ट्रातच नाही हे महाराष्ट्राचं बाहेर पण दसराही साजरा केला जातो पण एक बघण्यासारखं महाराष्ट्रात पण साजरा फार जोरात केलेलं असतं दसऱ्यानंतर तुमचं आलं आपलं दिवाळी दिवाळी तर आपण म्हणजे विचारच करून हे की ही फटाक्याचे दिवस पोरांचे फटाके खेळणे फटाके साजरा करणे दिवाळी साजरा करणे न च पात दिवस दिवाळी साजरा कसं होतो घरात खूप चांगले चांगले गोड गोड पदार्थ बनणे चकल्या म्हणे करंज्या म्हणे हे सगळं देवापुढं ठेवणे लक्ष्मी पूजा किंवा भाऊबीज आलं हे सगळं जे वातावरण जे श्रावणापासून जे दिवाळीपर्यंत जे साजरा सणाचा हे तीन चार म्हणे जे साजरा महाराष्ट्रात हे जी साजरा होतो ती मग बोलू नयेच म्हणजे मी म्हणतो की बाबा असं साजरा कुठेही होऊ शकत नाही फार म्हणजे हे हे श्रावण ज्यावेळीपासनं चालू झालं त्यावेळेपासनं एक एक एकेक फेस्टिवल किंवा एक एक एक एक सण चालूच झाले आपले बघण्यासारखं फार यो फार बघण्यासारखं आणि असं वाटतं की बाबा हे दिवसं संपू नये दिवाळी म्हणा दसरा म्हणा गणपती म्हणा गणपती दिवशी तर फार गणपतीचं विसर्जन करताना काही पोरं इतकं रडतात की गणपती बाप्पा लवकर ये गणपती बाप्पा लवकर ये हे म्हणणं ते बघताना फार सुरेख वाटतं आहे असं हे महाराष्ट्राचं रूप आहे एवढंच माझं म्हणणं आहे